हलो अरे भाऊ मी गावातून संदेश बोलून राहिलो म्हटलं गावात पाणी नाही काही नाही अरे भाऊ तुम्हाला आम्ही निवडून दिलं नेंबर बनवलं तुम्हाला आणि गावाची स्थिती पहा बाया विहिरीवर जाते पाणी आणते लांबून एक एक दोन दोन किलोमीटरवर पाणी आणा लागते पाईपलाईन आहे गावात एका गावात दोन दोन अशाच पडलेल्या आहे मुडू आणि काय तुमची स्थिती काय तुम्ही नेंबर साहेब काय सोय तर करा साहेब गावात कधी कधी येईन कधी येईन साहेब

अरे साहेब आमच्या गावातून साहेब कुठं आलं पाणी साहेब बाया जातात साहेब आणि विहिरी येऊन गुंडातून पाणी आणतात भरून साहेब आणि त्याची साहेब कधी मोठं मोठं काम करता तुम्ही किती वर्षं झाले साहेब काय साहेब तुम्ही साहेब पैशावर पोसलेले आहे साहेब तुम्ही सगळे त्याचे कामं करतात साहेब तुम्ही दोन कोटीतून साहेब तुम्ही तुम्ही म्हणता साहेब पैसे येताात साहेब तुम्ही खातात साहेब आणि आमची गावाची स्थिती काय करून टाकला साहेब हा साहेब बोला बोला बोला साहेब बोला बोला

आणि पुन्हा अहमद अहमदनगर जिल्हा पंचायत समिती त्याच्यातूनही तुम्हाला पैसे भेटंन साहेब नाही साहेब तुम्ही खाता खाता म्हणूनच अशी स्थिती केली साहेब तुम्ही गावातली काय महिलाची पा काय महिला साहेब गोऱ्याच्या महिला काय बनल्या साहेब सा सा महिने झाले साहेब मैला पा पाया आणतात रोडाची स्थिती काय गावातली साहेब काय साहेब ह्या रोड गा गावातला साधा रोड नाही करू शकत तुम्ही साहेब आणि म्हणता दोन करू कोटी आणले म्हणता साहेब केव्हा केव्हा होईन ते रोडनं आणि नळ केव्हा लागंन साहेब गा गावातले बरं कधी होईन कधी होईन सांगा नक्की तारीख सांगा आम्हाला नाही तर आम्ही नाही तर आम्ही साहेब महिला आणि पुरुष सगळेजणं आम्ही आंदोलन करू तुमच्या घरावर बरं बरं बरं बरं बरं बरं तुमचा धन्यवाद साहेब जर तुम्ही तुम्ही जर पाण्याची व्यवस्था लावली तर आमच्या बायाचं खूप उपकार होईन ना तुम्हाला खूप उपकार होईन ना पुढं पुढं पण तुम्हाला तर आमी निवडून देऊ साहेब आणि जर तुम्ही पाणी जर नाही आणलं तर तुम्हाला तर पुढची तुम्ही आम्ही दाखवूनच देऊ साहेब मस्त तुम्हाला दाखवून देऊ पुढली तुम्हाला एक मत नाही गावातलं साहेब मग पाणी जर नाही आणलं तर लावा लावा लावा पाहतो साहेब पाहतो साहेब हो पाण्याची टाकी बांधा मजबूत टाकी बांधा नाही त मागच्यासारखी नका करू साहेब कुठली साहेब टाकी पडली आणि काय आहे साहेब तुमचं काम खादाडी खा काम झालं आहे सारं पैसे खातात साहेब तुम्ही तुम्ही जर चांगले काम केलं तर तुम्हाला आम्ही निवडून देऊ नाही तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला पुढं आम्ही थोडसं निवडून देऊ नाही तर तुम्हाला गवातले एक ही मत भेटणार नाही साहेब हे मी चॅलेंज देतो साहेब हो पिण्याच्या पाण्याची तुम्ही पहिली व्यवस्था करा साहेब पिण्याच्या पाण्याची तुम्ही पहिली व्यवस्था करा साहेब ते पहिले व्यवस्था करा लागन तर रोड नसला तरी चालते गावात पण पहिले पिण्याची पाण्याची व्यवस्था करा साहेब नाही तर मग आम्ही अहमदनगर जिल्हा परिषदवर आंदोलन करू साहेब तुमच्या नावाचं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद ठीक आहे ठीक आहे